भारतातील अर्थव्यवस्था ही जगातली पाचव्या क्रमांकावरची विकसित अर्थव्यवस्था म्हणून सध्याच्या घडीला असलेली दिसते आता त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की यामध्ये टॅक्स पेड करणाऱ्यांची संख्या जास्तीत जास्त प्रमाणावर वाढलेली दिसते आणि त्यामुळेच त्याचा परिणाम असं झालेला आहे की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तो महसूल विनासायास या केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा होऊ लागलेला आहे त्यामुळे भारतातील जी डी पी वाढलेला आहे आणि जगामध्ये ही पाचव्या क्रमांकाची विकसित अर्थव्यवस्था म्हणून ओळखली गेली आता याला काही मुख्य क्षेत्रं सुद्धा आहेत की त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेचा विकास झालेला दिसतो अर्थातच परदेशी गुंतवणुकीत वाढ झाली म्हणजे भारतातील गुंतवणुकीला किंवा भारतात गुंतवणूक करण्याला इतर देश काय करू लागले की आकर्षित होऊ लागले याचं एक कारण असं आहे की भारतातील व्यवहार हे पारदर्शी आहेत ते पारदर्शक आहेत अशी प्रतिमा इतर देशांच्या नजरेत तयार झाल्यामुळे इज ऑफ डूईंग बिझनेस या हेतुने भारतामध्ये परदेशी गुंतवणूक जास्त वाढली तसंच दुसरीकडे आज बघायला गेलं तर उच्चभ्रू लोकांची किंवा उच्चभ्रू वर्गाची संख्या पण वाढली त्यामुळं काय झालं की क्रयशक्ती वाढली अर्थातच मोबाईलसारख्या गोष्टी असो चारचाकी गाडी असो ह्या विकत घेण्याची संख्या वाढली त्यामुळंच त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर सकारात्मक पद्धतीनं झाला तसंच दुसरीकडं असं झालं की भारतातील शेतकऱ्याला सुद्धा योग्य बाजारभाव मिळू लागला आता याला कारण म्हणजे केंद्रानं कृषी क्षेत्रातील ध्येय धोरणे शेतकरी पूरक बनवले आणि आता दुसरी गोष्ट अर्थव्यवस्थेला विकास किंवा चालना मिळण्याची अशी आहे की मागील चार वर्षापासून आपण पाहतो आहे की एन डी ए सरकार काय ब भूमिका घेत आहे तर डिजिटल इंडिया या मोहिमेअंतर्गत डिजिटल च च चलनास मान्यता दिली आता त्याचा परिणाम असा झाला की त्याच्यामुळे सर्व व्यवहार जे पैशांचे व्यवहार आहेत ते कॅशलेस झाले मग आता हे कॅशलेस झालेले व्यवहार सर्वसामान्य माणूस मोबाईलच्या प किंवा मोबाईलच्या माध्यमातून काय करू लागला सहज पद्धतीने करू लागला अगदी आजकाल ज्या फक्त उत्पादकांकडं नाही तर साध्या पानपट्टीवाल्याकडं पण गुगल पे असलेलं दिसतं आणि प्रत्येकाच्या हातात आज डिजिटल म्हणून मोबाईल आहे त्याच्यातून ह्या सगळ्या यंत्रणा तो कार्यरत ठेवतो आहे आता उदाहरणार्थ प्रत्येकाच्या अँड्रॉईड मोबाईलमध्ये गुगल पे असेल पेटीएम असेल फोन पे असेल ह्या माध्यमातून तो सहज आणि सुलभ पद्धतीनं दैनंदिन पैशाचे व्यवहार सुरळीतपणे पार पाडू लागला आणि आणि ते व्यवहार फक्त कॅशलेस झाले नाही तर त्याला एक काय म्हणू आपण की ते जास्त विश्वासार्ह सुद्धा होऊ लागले त्यामुळं आजकाल लोकांना अगदी वीस रुपयेची एखादी गोष्ट खरेदी केली तरी सुद्धा तो काय करू लागला तर कॅशलेश व्यवहार करू लागलेला आहे तसंच आता त्याचा दुसरा फायदा दुसरीकडे काय झाला की त्याचा परिणाम म्हणजे सरकारच्या ज्या आजकालच्या योजना असतील त्याचे जे लाभार्थी असतील त्याचे लाभ घेणारे जे लाभार्थी अस असतील तर त्यांच्या खात्यात सुद्धा हे पैसे कॅशलेस पद्धतीनं जमा किंवा ऑनलाईन पद्धतीनं आपण म्हणून जमा होऊ लागले त्यामुळं ते प्रत्यक्षात त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचू लागले त्यामुळं अर्थातच दुसरीकडे भ्रष्टाचारासारख्या गोष्टींना आळा बसलेला सुद्धा दिसतो धन्यवाद